वाशिम जिल्ह्यातील बहुउद्देशीय भाग्योदय बहुउद्देशीय संस्था आहे त्या महिलांसाठी काम करतात पर्यावरणासाठी काम करतात जसे वृद्ध व्यक्ती आहे त्यांना सुद्धा आधार देतात झाडे लावणे झाडे लावणे शेतकऱ्याच्या समस्या अशा खूप काही चर्चा करून त्या सोडवतात आणि समुदायिक संघटना करणे त्याचे कारणे शोधणे त्याच्यावर विचार व्यक्त करणे चर्चा करणे हे करतात